आणखी रोपे तयार करण्याकरिता त्याच्या आपल्या एखाद्या रोप आपल्याला लावून ते वाढल्याच्या नंतर त्याचे परत जे काही शेंग तयार होते फूल फळ तयार होतं त्यापासून दुसरं रोप तयार करता येतं किंवा त्यांचे जे काही मोठे मोठे खोड तयार होतात त्या खोडापासून आपल्याला छोट्या छोट्या काड्या तयार करून त्यापासूनही आपल्याला नवीन रोप तयार करता येतं आणि त्या रोपाचा फायदा असे आहे की आपण नवीन झाड लावू शकतो किंवा ते झाडाचं प्रमाण वाढवू शकतो झाडाचं प्रमाण वाढवल्यामुळे रोपाचं प्रमाण वाढवल्यामुळे तेच ते रोप लावल्यामुळे त्या या हवेतील शुद्धताही वाढते ऑक्सिजन वायू आपल्याला भरपूर प्रमाणात भेटल्या जातो आणि प्रत्येकाला जसं की गुलाब आहे त्याच्या आपण काड्या तयार केल्या त्याच्या आपण जास्त रोप तयार केलं आणि जास्त फुलं आपण तयार केले तर मार्केटमध्ये आपल्याला त्याचं उत्पन्नसुद्धा भरपूर प्रमाणात येतं आपल्या देवाधर्माला किंवा आपल्या जे काही सण साजरे करतात त्यासाठी भरपूर प्रमाणात आपण फूल वापरू शकतो लोकांना ते फूल मिळवण्यासाठी जास्त मेहनत करावी लागत नाही किंवा जास्त इकडे तिकडे धावाधाव होत नाही जितक्या जास्त प्रमाणात रोप तयार होईल तितक्या जास्त प्रमाणात फूल तयार होईल फळ तयार होईल लोकांची न हे हेडसाळणी होणार नाही लोकांना त्यापासून त्रास होणार नाही पटकन ती वस्तू अवेलेबल लोकांना होईल आणि लोकंही खूश राहतील जेवढ्या उत्पादन कमी असेल तेवढे मूल्य त्यांना जास्त टाकावं लागेल आणि जेवढं उत्पादन जास्त असेल तेवढं त्यांना कमी मूल्यामध्ये कमी मेहनतीमध्ये त्यांना सगळ्या गोष्टी मिळून जातील आणि लोकांचे जे काही कार्य आहे ते कार्य थोडंसं कमी प्रमाणात त्यांना करावे लागेल